मला गाण्याची आवड ही पहिल्यांदी प्राथमिक शाळेत असतानाच म्हणजेच पहिली ते चौथीच्या दरम्यान निर्माण झाली होती त्याआधी मला गाणे द्यायला अजिबात आवडत नव्हते परंतु जेव्हापासून आमच्या मराठी शाळेत पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी या दोन दिवशी गाण्याची स्पर्धा घेण्यास सुरवात झाली त्यावेळेस मी पा त्या भाग स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले आणि भाग घेतल्यामुळे मला मग माझ्यातले टॅलेंट समजायला लागले एकदा माझ्या पहिलीला गाण्यामध्ये पहिला नंबर आला तेव्हा मला समजली की मी किती चांगल्या प्रकारे गाणे गाऊ शकते जशी जशी मी पुढे गेले तशी तशी माझ्या गाण्याचा अजून विकास होत गेला गायनाचा अजून विकास होत गेला त्यामुळे मला गाणे चांगले जमू लागले व मला समजले की मी उत्तम प्रकारे गायन करू शकते मग नंतर पुढे जशे जशे मी मोठीे होत गेले म्हणजेच सहावी सातवी आठवीला आली त्यानंतर माझ्या ब घरच्यानी मला या माझ्या गायनाच्या आवडा छंदामध्ये साथ दिली त्यांनी यासाठी मला शास्त्रीय संगीताची क्लासेस लावले त्यामुळे माझ्या गानी गायनात अजूनच भर पडली व माझ्या व्यक्तिमत्वाला अजूनच पैलू पडत गेले त्यानंतर गायनामध्येे मला शास्त्रीय संगीत आवडत असल्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घेऊ लागले आता संगमनेर महाविद्यालयात झालेल्या अनेिकस्पर्धामध्ये मी गायनाच्या स्पर्धा केलेल्या आहेत व त्यात भागही घेतलेला आहे व अनेक प्रकारची बक्षीसही मिळवली आहेत आजपर्यंत मला गायनामध्येे खूप सारे बक्षीसे मिळालेली आहेत त्यामुळे मला माझ्या गायनातील टॅलेंट हे वयाच्या बारा ते तेराव्या वर्षी समजले व नंतर मग मी त्यात अजून गोडी निर्माण झाली व अजून चांगल्या प्रकारे गायन करू लागले